तुम्ही एक मेकअप आर्टिस्ट आहात तर तुम्ही मला सांगू शकाल का की मेकअप केल्याचे चांगले फायदे आणि मेकअप केल्याचे तोटे काय आहेत तुमच्यामदे मेकअप केल्याचे फायदे म्हणजे मेकअप आपण कशासाठी करतो मेकअप तुमच्या स्कीनवर आपण करतो फेसवर तुमचे डार्क हाईट करण्यासाठी पिंपल्स हाईट करण्यासाठी डार्क सर्कल तुम्ही फ्रेश आणि छान दिसण्यासाठी तुमची सगळी फीचर्स उठून दिसण्यासाठी आपण मेकअप करतो मेकअपमदे जे आपण प्रोडक्ट वापरतो ते ब्रँडेड आणि चांगल्या कंपनीचे असतील तर त्याचे नुकसान फार कमी प्रमाणात ए स्किनवर पण तेच तुम्ही प्रोडक्ट घेताना जर चुकीचे प्रोडक्ट निवडाल लो क्वालिटीचे प्रोडक्ट असतील तर हमकाचं लो क्वालिटीच्या प्रोडक्टमधे केमिकल किंवा इतर चुकीचे घटक असू शकतात त्यामुळे त्याचं नुकसान होतातच म केल्यानंतर आपण सुंदर दिसतो पण मेकअप चुकीच्या पद्धतीने केला तर तो आपला चेहरा बिगडवू पण शकतो मेकअप केल्यानंतर आपल्याला सहज रोजच्या आयुष्यात वावरताना एक वेगळा कॉन्फिडंट येतो आपण कॉन्फिडंट घेऊन वावरत असतो लोकांसमोर कारण आपण छान दिसत असतो म्ह मेकअप आर्टिस्ट आहे मी यामुळे मी मेकअप करा म्हणूनच लोकांना सजेस्ट करणार कुठल्याही प्रोडक्टचे थोडेफार साईड इफेक्ट अस असतात पण मेकअप तुम्ही केल्यानंतर तो मेकअप तसाच ठेवण्यापेक्षा तो छान पद्धतीने रिमूव करून तुमच्या फेसला बदाम तेल किंवा नारळ्याचं तेल लावून तुम्ही झोपलात तर तुमच्या स्किनवर त्याचे साईड इफेक्ट फार कमी प्रमाणात होतात कुठली म्हणजे एखादं प्रोडक्ट हँडल करायची टेक्निक पण तेवढीच इम्पॉर्टंट असते या सिच्युएशनमदे त्यामुळे फायदे आणि तोटे हे प्रत्येक गोष्टीचे असतात पण ते कमी जास्त प्रमाणात कसे होतील हे आपण आपल्यावर डिपेंड असतो